पोहणे शिकताना आवश्यक वस्तू योग्य उपयोग करण्या हा तुमचा आत्मविश्वास वाढू शकते आणि शिकवण्याच्या प्रक्रियाच अधिक सुरक्षित व व अधिक सुरक्षित आणि आनंददायी बनवतो खालील यातलं मुख्य प्रामुख्याने वापरलं जाणारं साहित्य म्हणजेच स्विमिंग सूट याचा वापर शरीराला घट्ट बसणार बसतो आणि पोषाख पोषाख आहे हा यात नायलॉन्सचा वापर केलेला असतो आणि बनावटी पोषाख वापरणे कारण पाण्याचा हलके राहता आणि वेग वाढतो पोहण्याचा स्विमिंग गॉगल्स गो स्विमिंग पाण्याच्या क्लॉरला बॅक्टेरिया आणि इतर संतधनंत जंतू संरक्षणासाठी गॉगल्स वापरणे अतिरिक्त आहे यामुळे बॅक्टेरिया दूषित पाण्याचं डोळे डोळ्यात पाणी जाणे हे टाळू शकते याचा वापार डोळ्यांवर लावाय लावायचं पोहण्याआधी पाण्याखाली स्पष्ट दिसण्यास देखील मदत होत असते यामध्ये सुरुवातीला असलेले गॉगल्स निवडा आणि त्यामध्ये आवश्यक असते स्विमिंग कॅप स्विमिंग कॅप केसा पाना केस पान केस जान केसात पाणी जाणे यापासून वापत वाचवते पान पाण्यात पोहतांना केसांना त्रास होऊन होऊ नये यासाठी ह्याचा स्विमिंग कॅपचा वापर केला जातो त्यामध्ये त्यामध्येच अजून येत आहे ते फ्लोटिंग डिवाइस जर पायाचे हालचाल सुधरवण्यासाठी हाताचा आराम देण्यासाठी मदत करतात